जेव्हा मी शाळेत होते तेव्हाच मला म्हणजे चौथी पाचवीत असल्यापासूनच शिवण हा विषय होता आणि खरं सांगायचं तर तेव्हापासूनच मला शिवणाची आवड निर्माण झाली छोटे छोटे रुमाल छोटे छोटे टेबल क्लॉथ असं आम्हाला शाळेमध्ये शिवायला शिकवत असत म्हणजे हातानीच मशीन वगैरे काही तेव्हा वापरायची परवानगी नव्हती त्यामुळे हातानेच हेम टीप असे वेगवेगळे टाके आम्हाला तेव्हा शिकवायचे आणि मग घरी आल्यानंतर तेच दुपारभर आम्ही तेच करत बसायचो आणि अशी हळूहळू आम्हाला शिवणाची गोडी लागली मला आणि मला जसजशी मी मोठी झाले कॉलेज कॉलेजमध्ये जायला लागले तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण स्वतःच शिवावेत वेगवेगळे ड्रेस आपण स्वतःचे स्वतः डिझाईन करावेत अशी पण आवड मला हळूहळू निर्माण झाली आणि कॉलेजचं शिक्षण संपता संपता मला लेदरच्या पर्सेस कापडाच्या पर्सेस स्लिंग बॅग्स का प्रवासी बॅग्स असं शिकण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा मी पुरेपूर फायदा घेतला आणि मी आता वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस म्हणजे अगदी छोट्या पाऊचपासून ते प्रवासी बॅगपर्यंत अनेक प्रकारच्या कापडी रेग्झिन लेदर अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस आणि कपडेसुद्धा शिव शिवायला मला आता येतात आता ह्याच्यासाठी मी काही वेगळं वापरते का तंत्र किंवा काही हे तर ते जेव्हा मी शिकत होते तेव्हाच त्यांनी आम्हाला आमच्या टीचरनी शिकवलेली होती की पर्सला झिप कशी लावायची रनर कुठणं लावायचे ते कसे लावले की ते चांगले टिकतात आणि टिपा कशा घालायच्या अंतर किती पाहिजे आपलं सफाईदार शिवण कसं दिसलं पाहिजे बाहेरच्या शिवणी कशा छान दिसल्या पाहिजेत हे सगळं त्यांनी अस्तरं कशी लावायची कपडा कसा अपटूडेट झाला पाहिजे आणि मापं कशी घ्यायची आणि त्या मापावरून परफेक्ट कपडे कसे शिवायचे हे सगळं आमच्या शिवणाच्या शिक्षकांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं होतं आणि हळूहळू जस जशी आम्हाला प्रॅक्टिस होत गेली तसं तसं आम्हाला त्याच्यात न नैपुण्य प्राप्त झालं आणि आता मात्र मी खूप छान प्रकारे स्वतःचे कपडे शिवते स्वतःची ब्लाऊज स्वतःचे ड्रेस आणि माझ्या वेगवेगळ्या पर्सेस मी ज्या वापरते पिशव्या मग त्या भाजीच्या पिशव्या असोत किंवा बाहेर जाताना समारंभातल्या पिशव्या असोत त्या मी माझ्या मी शिवते त्यामुळे मला ह्याच्यात खूप आवड निर्माण झाली आहे आणि ही सगळी तंत्रं शिक्षकांनी शिकवलेली ही सगळी तंत्रं मी त्याच्यामधे वापरते आणि खूप फास्ट आणि खूप वेगाने चांगलं काम मी करते आत्तापर्यंत मी ज्या शिवल्या आहेत त्या कधीही कोणीही असं म्हटलं नाही की ती लवकर खराब झाली असं कधीही झालं नाही त्यामुळे मला शिवणाची आणि सगळे वेगवेगळे प्रकार करून बघण्याची खूप आवड आहे धन्यवाद